र आम्ही काय शेगाव इथे फिरायला गेलो होतो तिथे आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून गेलो आणि मग दि रात्री गेलो सकाळी पोचलो सकाळी आंघोळ वगैरे केली तिथे दर्शन केलं आणि मग तिथून दर्शन वगैरे केल्यानंतर फिरलो सगळ्या मैत्रिणींनी फोटो काढले बसलो आणि मग रात्रीची ट्रेन असल्यामुळे आम्हाला जास्त फिरता आले नाही त्यामुळे आम्ही आनंदसागरला वगैरे गेलो तिथे पण आम्ही फोटो वगैरे काढले फिरलो आणि मग आमची ट्रेन असल्यामुळे आम्ही परत रात्री ट्रेन पकडली आणि आमच्या गावाला आलो